ट्वेन्टी फोर जुलाय टू थाउजंड सेवन थर्टी नवेम्बर नाईंटीन एटी टू फाईव सप्टेंबर टू थाउजंड टेन थर्टी वन मे टू थाउजंड सिक्सटीन टेन एप्रिल टू थाउजंड फोटीन